जर ग्रामीण लोकांबद्दल म्हटलं तर त्यांची जी स्वस्थ म्हण त्यांची स्वास्थ्य असते ते शहरातल्या मुलांपेक्षा जास्त चांगली असते कारण की त्यांना एका जागेवर म्हणजे ते बसून नाही राहात किंवा जर आपण म्हणू शकतो की ते मोबाईलचा इतकं जास्त वापर करत नाही कारण की जे ग्रामीण भागातील मुलं असतात त्यांना म्हणजे खेळायचा तर तितकाच शौक असतो जितका म्हणजे शेतात वगैरे काम करायचा असतो कारण की त्यांना सवय झालेली असते म्हणजे कोणत्याही ते मातीत खेळतात किंवा म्हणजे जेव्हा त्यांना मौका भेटला तेव्हा खेळतात उन्हात असो किंवा पावसात असो नाहीतर हिवाळ्यात असो पण शहरातले जे मुलं आहेत जर त्यांच्याबद्दल म्हटलं तर जास्त जर ऊन चटकलं किंवा मग जास्तच पाऊस आला तर त्यांना बाहेर घराच्या निघायचं नाही वाटत त्यांना एका जागेवर बसून राहावं वाटते किंवा मग मोबाईलमधले गेम खेळावं वाटतात तर अशानी त्यांचा जो लठ्ठपणा आहे तो वाढतो पण जर ग्रामीण भागातील मुलं वगैरे लोक वगैरे आपण बघितले तर कबड्डी खेळतात ते नाहीत मग क्रिकेट वगैरे त्यांच्याकडे इतके म्हणजे आपण बघितलं साधनं वगेरे नसतात पण तरी ते कुठून ना कुठून साधनं आणतात किंवा स्वत बनवतात लाकडाचे वगैरे आणी ते त्यांचं स्वास्थ्य जो आपण म्हणतो ते इतका छान बनवतात की विचारूच नका